महाविद्यालयामध्ये असताना मी तीन कथा लिहिल्या होत्या खरंतर कल्पना आणि वास्तव यांचं ते मिश्रण होतं आणि माझे आवडते लेखक श्री ना पेंडसे बाबुराव बागुल भालचंद्र नेमाडे सुनील गंगोपाध्याय शिवराम कारंत हे आणि असे अनेक लेखक आहेत त्यानंतर उदय प्रकाश यांचं यांचं लिखाणही मला आवडतं आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं आहे की इतके मोठे ते लेखक आहेत तरीही जमिनीवर राहून त्यांनी काम केलं त्यांच्या लिखाणामधून समाजामध्ये असलेली आर्थिक दरी जातीपातीच्या माध्यमातून केलं जाणारं शोषण या विरोधात विरोधात म्हणण्यापेक्षा याचं लिखाण त्यांनी केलं आणि त्याचा निश्चितच समाजावर आपल्यावर एक चांगल्या प्रकारचा परिणाम होतो